मी एकदा वडापाव बनवला होता घरी आणि वडापाव बनवत असताना माझी स्वतःची एक चटणी पण ब बनवली होती आणि त्याच्यानुसार मी वडापाव बनवला होता त्यामध्ये माझेच सर्व रेसिपी मी वापरली होती तर ती खूप चांगली झाली होती आणि माझ्या घरच्यांना पण ती खूप आवडली होती तर मी असा विचार केला की मी खूप ते बनवायला लागलो वडापाव खूप बनवायला लागलो आणि त्यानंतर बनवता बनवता बनवता माझ्या डोक्यामध्ये एक विचार गेला की मी खूप सर्वांना तो वडापाव चारवायला लागलो चारायला लागलो म्हणजे द्यायला लागलो खायला माझ्या मित्रा वगैरेंना त्यांना पण खूप आवडायला लागला त्याची चव आणि इतर वडापावपेक्षा माझी चव खूप चांगली होती तर माझे मित्रांनी मला सजेष्ट केलं की तू वडापाव बनवायला सुरवात कर आणि म्हणजे दुकान वगैरे टाक गाडी वगैरे टाक तर मी ती म्हणजे असा विचार आला होता माझ्या मनामध्ये आणि जेंव्हा मी ही गोष्ट माझ्या घरच्यांसोबत हे केली तर माझे घरचे म्हटले की सध्याला नको सध्याला कारण की त्याच्यामध्ये ते चालू करायला पण खूप त्याच्यामध्ये पण चालू करायला पण पैसे लागतात आणि तेव्हा तेवढा पैसा म्हणजे तेवढं तेव्हा घरामध्ये सपोर्ट नव्हता कोणी नाही म्हटलं कोणी काय म्हटलं कोणी म्हटलं तू जॉबला जा कोणी म्हटलं अभ्यास कर तर या गोष्टीमुळे त्याला मला नकार मिळाला तर तरी पण मी अजूनपर्यंत ते वडापाव बनवण्यास म्हणजे बनवतो मी कधीकधी घरी आणि ते मला खूप आवडतं